हॅलो हा तनुजा बोल ना कशी आहेस अगं मी पण ठीक आहे किती दिवसातून कॉल केलास हल्ली आपली भेट पण नाही होत गं हो ते जरा मिटींगमध्ये होती ना मी त्यानंतर रिस्यू नाही केला परत केल्यानंतर तू बहुतेक कामात असशील त्यामुळे रिस्यू नाही केलास अच्छा अच्छा बोल ना कशी आहे बाकी काय चाललं आहे मग अगं किती दिवस झाला आपली भेट नाही का नाही ए मी काय म्हणते आपण कुठंतरी जायचं प्लॅनिंग करूयात का त्यानिमित्ताने का होईना आपली भेट होईल ना एकमेका एकमेकींसोबत टाईम स्पेंड करता येईल खूप कुठे जायचं मग मला असं वाटत आहे तरी सातारामध्ये राम मंदिर आहे तिकडे आपण जाऊयात जे वातावरण वगैरे पण खूप छान आहे आपल्याला दिवसभर एकमेकींसोबत वेळ पण घालवता येईल मी म्हणते उद्याच निघू आपण कारण उद्या तसही मला सुट्टीच आहे ऑफिसला तुला काही काम आहे का उद्या ठीक आहे ना मग चांगलंच झालं ना आपण उद्याच निघू बरं ठीक आहे मला सांग आपण उद्या आपण संध्याकाळी मी फोन करतेच आपण कितीला निघायचं वगैरे कसं काय ठरवूच आपण आणि मी काय म्हणते मला शॉपिंग वगैरे पण करायचं अगं खूप दिवस झालं खरं तर तुला सांगायचंच राहिलं मला खूप दिवस झालं इच्छा आहे माहिती आहे तिकडं जायची पण सोबतही कोणी नव्हतं माझ्या आणि वेळच नव्हता भेटत रोजच्या कामातून ओके ऑफिसची बरीच कामाचं पण घ्यायचं आहे मला खूप फाईल वगैरे घ्यायचे आहे आपण जाऊ तिथे खूप एन्जॉय करू नंतर प्रसाद वगैरे झाल्यानंतर बुक वगैरे आणायला पण जाऊ बाकी काय म्हणते आणि बसने आजीबात जायचं नाही हा खूप दगदग होते एक काम करते मी माझी हां माझी स्कूटी घेते आपण ती घेऊन जाऊ बाकी हो पावसाचं थोडं वातावरण खराब आहे ना त्यामुळं आणि साडी वगैरे काही नको आ मस्त फोटोशूट करू आपण ड्रेस वगैरे घालू एकसारखंच घालू कोणता कलर घालायचं सांग ठीक आहे चालेल तुझा फेवरेट कलर ठीक आहे तुझ्या चॉईसने घालू काय हरकत नाही बाकी मग किती वाजता निघायचं उद्या मला वाटत आहे सकाळीच निघायला हवं जेणेकरून आपल्या दिवसभर एन्जॉय करता येईल ना कारण भर दुपारी ऊन वगैरे पण खूप असतं आपण सकाळी जाऊ मस्तपैकी एन्जॉय दिवसभर करू आणि संध्याकाळी रिटर्न येऊ काय म्हणणं आहे तुझं हां त्या पद्धतीने आपण टायमिंग करू बाकी मग तिथे खाऊ वगैरे घेऊ अजून तुला काय काय खरेदी करायचं आहे एक काम कर ना आपण लिस्ट काढू संध्याकाळी जेणेकरून आपण तिथे गेलं तर विसरायला नको आपल्याला हे घ्यायचं राहिलं ते घ्यायचं राहिलं हो ना अशा पद्धतीचे एक काढू ओके ठीक आहे आपण उद्या सकाळी लवकर निघू बघ ना किती दिवसातून आपली भेट होईल उद्या खूप एक्सायटेड असतेय तर खूप छान फोटोशूट वगैरे करू आपली ती आठवण सोबत राहील कायम हो हो मी येते आणि तू पण ये तू माझा फेवरेट कलर घाल गं प्रत्येक वेळी मी तुझा चॉईस करत असते एक काम कर तू माझा फेवरेट कलरचा ड्रेस घाल मी तुझा घालते ओके तू पर्पल घाल मी ओके मी पिंक घालेन ठीक आहे चालेल ओके ओके ठीक आहे चालेल भेटू कॉल करते तुला ओके चल ब बाय